धार्मिक प्रथा या संंबंधी सांगताना अनेक सणवार उत्सव याबद्दल सांगता येतं सणावारांबद्दल पाडवा जिथे आपण म्हणतो जिथे रामाचं नवरात्र त्यावेळेस असतं त्यानंतर पुढे जातात नागपंचमी येते तिथे भुलाबाईची गाणी खेळली जातात त्यानंतर राखीपौर्णिमा येते भावासाठीचं मागणं त्या ठिकाणी असतं भावासाठीच्या सुखासाठी त्यानंतर नवरात्र असतं नवरात्रामध्ये सुद्धा देवीचे अनेक गाणे प्रत्येक देवीला आपल्या भक्तीतून आळवता येतं त्या दुसरा सण म्हणजे पुढे नंतर दिवाळी दिवाळी ते भावाच्या सौख्यासाठी आनंदासाठी त्यानंतर रंगपंचमी होळी काळातसुद्धा मनमुराद आनंद घेतला जातो त्याचे भरपूर गाणे त्याला धरून आहेत रामाच्या पाडव्याचं जे नवरात्र असतं त्यामध्ये पाडव्याला विजयपताका श्रीरामाची झळकते अंबरी प्रभु आले मंदिरी हे माणिक वर्माचं गाणं मला खूप आवडतं कारण विजयाचा तो क्षण तिथे साजरा होत असतो